आत्तापर्यंत केलेली निसर्गरम्य हाईक म्हणजे आमच्याच अलिबाग तालुक्यात कनकेश्वरचं एक मंदिर आहे जे डोंगरावरती आहे आणि भरपूर प्रवास करून म्हणजे डोंगर चढून तिथे जावं लागतं एकदा माझे मित्र आणि मी आम्ही तिथे जायचं ठरवलं आणि आम्हाला जाईपर्यंत आमच्या वाहनामुळे थोडा उशीर झाला आणि उशीर झाला आणि आम्ही खूप उशिरा तिथे पोचलो उश जवळजवळ आम्ही चार साडेचार पाचनंतर आम्ही तिथे तो डोंगर चढायला सुरुवात केली आणि वरती चढताचढता तो खूपच उंच असल्यामुळं आणि दमछाक होत असल्यामुळं मी थांबतथांबत तिथे जात होतो पण काही करून सूर्यास्तापर्यंत आम्हाला तिथे पोहोचायचं होतं पण अनेक कारणांमुळं दमछाकेमुळं आम्हाला तिथे पोचण्याला थोडा उशीर होत होता मग असं करत असताना आम्हाला एक तिथे गुराखी होते गुराखीदादा होते ज्यांची वस्ती वरती आहे जे शेळ्या त्यांच्या बकरी म्हणजे शेळ्या पाळण्यासाठी अ डोंगरामध्ये आले होते त्यांना मी आमचा प्रॉब्लेम सांगितला की आम्हाला तर सूर्यास्त बघायचा आहे वरती जाऊन पण आत्ता तर उशीर झाला आहे मग आम्ही परतच जातो आहे त्यांनी त्या दादांनी आमाला एक शॉर्टकट मार्गी तिथे घेऊन गेले जो रस्ता आम्हाला अर्धा पाऊण तास जायला पोचायला लागणार होता आम्हाला त्यांनी वीस मिनटात तिथे पोचवलं आणि डोंगराच्या शेवटच्या कड्यावरती आम्ही पोचल्यानंतर तिथून जो सूर्यास्त आम्ही पाहिला तो आजपर्यंतचा सर्वात म्हणजे कठीण पोचायला कठीण आणि बघायला खूपच सुंदर असा सूर्यास्त होता म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा तो सूर्यास्त आमच्या माझ्यातरी मनातला आहे